आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये क कला कलाचा शिबि शिबिर तर नाही होत पण आम्ही आम्हाला जर कोणाला ही वीज त्या शिबिराच्याबद्दल विचारायचं असेल तर त्याची माहिती पण नाही राहत पण अशी आमच्या गावामध्ये कलाकार आहे किंवा चित्रकार आहे की त्या की त्यांच्यामुळे आम्हाला काही ज्ञान ज्ञान भेटू शकते ज जसे की माझ्या घरापाशी मूर्तिकार आहेत त्या त्यांच्या त्यांना जर विचा विचारले तर ते सर्व सांगू शकतात की आपण डोळे कसे काढावे आणि बॉर्डर कशी द्यावी हे सर्व सांगू शकतात ते आणि जर अजून माहिती लाग माहिती जर विचारायची असली तर जे आपले चित्रकलेचे सर राहतात त्यांना पण त्यांना पण विचारत असतो आम्ही आणि आणि ते पण आम्हाला सांगत आहेत की अशाप्रकारे बॉर्डर काढावी लागते किंवा डोळ्यान डोळे कसे काढावे डोळ्यान डोळ्यांची द डोळे हे बरोबर आले पाहिजे असे सांगतात